या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढंच सांगेन की मी अजूनपर्यंत परदेशात गेलेलो नाही त्यामुळे राइट शेअरिंग सेवेचा मी अनुभव इथे घेतलेला नाही आणि त्याबद्दल मी इथे बोलू शकत नाही पण इथे भारतामध्ये जी श फॉर एक्झाम्पल आपण शेअरिंग ऑटो घेऊन जाऊ तर त्याबद्दलचा अनुभव मी नक्कीच इथं तुम्हाला सांगू शकतो तर इथे बघा सपोज आपण शेअरिंग ऑटो इथे घेऊन जाऊया तच् तो शेअरिंग जो ऑटो आहे तो कधीच तुम्हाला मोकळेपणाने तुम्हाला नेणार नाही तो जो ऑटो ड्रायवर आहे तो काय करणार की सर्व जो ऑटो आहे ती चांगली खचाखच तिथे भरणार म्हणजे त्या ऑटोमध्ये चांगली तिथे गर्दी होणार आणि त्या गर्दीमध्येच तुम्हाला ती जी ऑटो आहे ती तुम्हाला शेअर करावं लागणार आहे आणि बघा या गर्दीमध्येच आपल्याला ते जावे लागणार आहे जिथे आपल्या जायचं आहे ते या गर्दीमध्ये जायचं आहे तर या गर्दीमध्ये होणार जो तो त्रास आहे तो आपल्याला इथे सहन करावा लागणार आहे शिवाय बघा इथले रस्ते इथले रस्ते खडतर असतात आणि त्या खडतर रस्त्यामध्येच आपल्याला इथे गर्दीमध्ये जायचं आहे तर या गर्दीमध्ये जो होणारा त्रास आहे तो इथे बघा काय त्रास होऊ शकतो इथे तर इथे बघा लोकांना वेगवेगळ्या शारीरिक ज्या व्या व्याध्या आहेत ते इथे त्यांना व्हायला सुरवात झालेली आहे